मी बऱ्याच ग्रंथमहोत्सवांना भेटी दिलेल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये जकातवाडी हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे तर ह्या गावामध्ये पण मी भेट दिलेली आहे आणि तिथे बऱ्याच मोठं ग्रंथालय आहे तिथे वि स खांडेकर पु ल देशपांडे प्र के अत्रे गो नी दांडेकर विंदा करंदीकर सुमती शेत्रवाड अशा बऱ्याच मराठी लेखकांचे मराठी लेखकांचं साहित्य उपलब्ध आहे त्याचप्रमाणे बरेच आत्मवृत्त प्रवास वर्णनं ललित लेख अशा प्रकारची पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत मला तेथील अनुभव अतिशय सुंदर होता कारण मला स्वतःला वाचनाची अत्यंत आवड आहे आणि त्यामुळे मी वा वाच प्रत्येक ग्रंथमहोत्सवाला भेट देत असते आणि मला अशा ग्रंथमहोत्सवाला भेट देऊन अतिशय आनंद होतो खूप छान पद्धतीनं मी तेथील गोष्टींचं निरीक्षण करते मला कविता सादरीकरण करायलाही विशेष आवडतं मी कुसुमाग्रजांचं प्रवासी पक्षी हे कविता संग्रह वाचलेलं आहे त्यामधील काना ही कविता माझी अत्यंत आवडती कविता आहे अशा असे ग्रंथमहोत्सव असे पुस्तक जत्रा नेहमी व्हाव्यात आणि त्यामुळे वाचन संस्कृती उदयास येईल